हो बोला ना आमचा हल्दीराम मिठाई स्वीट्स आहे ओ अच्छा मिठाई हव्या होता तर तुम्हाला कोणत्या मिठाई बरं बोला आमच्याकडे तर मॅक्झिमम पंधरा वीस प्रकारचे मिठाई आहेत जसं की रसगुल्ला सोनपापडी गुलाबजाम पुन्हा मोहनपुरी जिलेबी शंकरपाळे तसेच रसमलाई पेढे आणि काजू कतली त्याच्यानंतर अजून म्हणता येईल आपण बासुंदी हो बनारसी मिठाई पण आहेत त्यात पण फ्लेवर असतात जसे चॉकलेट आहे रोज फ्लेवर आहे पायनॅपल फ्लेवर आहे ॲपल फ्लेवर आहे तर तुम्हाला कोणकोणते हवे आहेत काय म्हणता अच्छा बनारसी मिठाई अच्छा अजून मोहनपुरी आहे जी जास्त कॉ कॉस्टली आहेत आणि पण जास्त क्वांटिटीमध्ये मागितले जातात असे मोहनपुरी आहे तसेच रसगुल्ला बासुंदी गुलाबजाम परत काजू कतली अच्छा अजून

तसं म्हटलं तर रस रसमलाई बर्फी बासुंदी आणि बा काजू कतली रसमलाई यांची प्राईस जसं मग म्हटलं ना तर दोडशे रुपये किलो आहेत आणि अजून गुलाबजाम बनारसीचे दोनशे हो करू शकाल ना तुम्हाला किती क्वांटिटीमध्ये पाहिजे तरी म्हणजे किती किलो किलो पाच पाच किलो अच्छा आणि केव्हा पाहिजे बावीस तारखेला सकाळी दहा वाजता बरं ठीक आहे आम्ही आधल्या दिवशी संध्याकाळी बनवून ठेवू आणि तसं तुम्ही सांगा तसं आम्ही तुम्हाला सांगतो नाही आम्ही तसं होम डिलिव्हरी पण करू शकतो पण मग तरी पण तुम्हाला एकदा क्वालिटी चेक करायची असतात तर तुम्ही आमच्या इथे आमच्या दुकानात येऊन जाऊन बघू शकता टेस्ट तुम्हाला एक आपण काय म्हणतो टेस्ट करून पण बघू शकता तुम्ही हो नाही असं काही नाही आहे होम डिलेवरीचे एक्स्ट्रा चार्जेस वगैरे नाही घेत आम्ही पण तुमची इच्छा अच्छा नाही होम डिलिवरीची आम्ही एक्स्ट्रा नाही तुम्हाला कोणत्या फंक्शनसाठी पाहिजे आहे मॅम अच्छा आणि मला तुमचं इंट्रोडक्शन देऊन द्याल आणि तुमचा पत्ता देऊन द्याल अच्छा आणि तुम्ही फोनपे कराल की कॅश देणार ठीक आहे तुम्हाला कोणकोणत्या मिठाई पाहिजे आहेत आणि किती क्वांटिटीमध्ये पाहिजे आहेत ते सांगा मग आणि ॲडवान्स काही पैसे तुम्ही आम्हाला पे करून द्या मग आम्ही आणि बाकीचे पैसेनंतर तुम्ही हा ठीक आहे तुम्ही आम्हाला मिठाईची क्वांटिटी आणि नेम्स करून द्याल मेल ओके धन्यवाद